हां बोला हां हां ओके किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा ओके ओके आता आपलं स्कूल इंग्लिश मिडियम आहे तर आधी पण इंग्लिश मीडियममध्येच होते का ओके मग तुम्ही नावं काय तुमच्या मुलांची सांगा जरा मला हा बोला बोला नावं सांगा मुलांची ओके अनिश आणि आराध्य ठीक आहे त्यांचा रिपोर्ट कसं आधीच्या शाळांमधला ओके ठीक आहे म्हणजे कसं आहे की आपलं आता खूप मोठं आहे मोठी शाळा आहे त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा रिपोर्ट चेक करतो क्रॉस वे क्रॉस चेक करण्यासाठी आम्ही त्यांच्या तुमच्या मुलांच्या आधीच्या शाळांसोबत पण संपर्क करू ते तुम्हाला चालणार आहे का तेच मग ठीक आहे मग तुम्ही आपलं जे काही फी वगैरे आहे ते त्याच्याबद्दल पण बोलुयात आता आपल्या इथं ॲडमिशनची फी असं आहे की हे तुमचा एक मुलगा कितवीमध्ये आहे फर्स्ट के जी म्हणजे ओके म्हणजे आता ते एक सेकण्ड के जीमध्ये जाईल आणि एक सेकण्ड के जीमध्ये जाईल आणि एक आहे तो फोर्थला जाईल राईट तर मग त्यांची वेगळी वेगळी फी असेल जो सेकण्ड के जीची फी आहे ती आपली सिक्स्टी फाय थाउजंड म्हणजेच पासष्ट हजार आहे आणि फोर्थची जी फी आहे ती आपली ऐंशी हजार आहे तर मग ते हां ठीक आहे आणि जे तुमचे बाकीचे काही गोष्टी होतात शाळेमध्ये पिकनिक होते किंवा बाकी जे इव्हेन्टस होतात गॅदरिंग होते त्याची तुमच्याकडनं वेगळे पैसे घेतले जातील त्या त्या वेळेसाठी आणि तुम्हाला प्र आपली शाळा आता पंधरा जूनपासून सुरु होईल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटायला यायला लागेल हॅलो आपला आपल्या शाळेचा असे असा नियम आहे की पेरेंट्सला प्रत्येक महिन्याला भेट द्यावी लागते शाळांना त्यांच्या मुलांची स्थिती चेक करण्यासाठी त्या मुलांचं प्रगती कशी आहे काय ते चेक करण्यासाठी आणि तुम्हाला मुलांसोबत तुम्हाला पण काही टास्क दिल्या जातील त्या पण तुम्हाला पूर्ण करायला लागतील आणि आधी तुमचा पण इंटरव्यू होईल शा शाळेमध्ये घेण्या मुलांचा ॲडमिशन होण्याच्या आधी जर तुम्ही तो पास झालात तर आम्ही मुलाचं ऍडमिशन करून घेऊ कारण कसं आहे जर तुम्हालाच येत नसेल तुमचं जर शिक्षण झालेलं नसेल ना तर तुम्ही मुलाचा अभ्यास नाही करू शक घेऊ शकत त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करतो हां आहे ना आपले एकदम अगदी दहावी पर्यंत शाळा आहे हा मघाशी ते बोललो ना तुम्हाला एका वर्षाची फी म्हणजे आता तुमचा जो मुलगा सेक सेकण्ड के जी मध्ये जाईल त्याला तुम्हाला सिक्स्टी फाय द्यावे लागतील पासष्ठ हजार आणि दुसऱ्याची ऐंशी हजार आणि ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल या उद्या हां हां नमस्कार